बोला ना हॅलो कोण कृषि सहाय्यक दुकानदारवाले का आपल्याला बियाणे पाहिजे होते कोणते कोणते बियाणे आहेत हा गहू हरभरा वगैरे मक्का ज्वारी बाजरी आपल्याला जनावरासाठी पाहिजे होतं बाजरी ज्वारी काय किती रेट असेल त्याचा काय नाही सध्या आपल्याला कांदा पण लावायचा हरभरा करायचा आहे वेरायटी कोणती कोणती आहे तुमच्याकडे बरं बरं महामुंड्यात ह क ना काही बियाणं बरं काय बॅग कितीला पडते काय किंमत किती सांगता काय थोडंफार

बॅग कोणती आहे किंमत सांगा बियाणे कोणते आहेत ते सांगा की

किती किलोची आहे बॅक हा कितीला पडते दोन हजार रुपयाला पडते का आणि हरभराची आणि कांद्याची आणि कांदा हो ते कितीला पडेल आणायला बरं बरं बरं आहे ठीक आहे ये दुकानाला येतो घेऊन जातो अच्छा चालू आहे का दुकान आता बरं बरं ठीक आहे येतो मग ठीक आहे ठीक आहे येतो कॉल करतो तुम्हाला आल्यावर